तीन वर्ष आधी हूडा ब्रॅंडची जी लिप्स्टिक्स होती पूर्ण पॅलेट होतं सेट होतं बट ॲक्चुअल्ली ते इतकं खराब होतं त्याच्यामध्ये ना क्वालिटी होती त्याची कलर शेड्स इट्स टोटली बॅड खूपच घाणेरडे प्रॉडक्ट होतं व्हेरी डिस्टअपॉइंटेड फ्लिपकार्डवरनं घेतलेलं होतं डिलीवरी चार्जेससुद्धा जास्त होते सिक्स्टी रूपीज डिलीवरी चार्जीस होते आणि त्याच्यामध्ये काहीही एक क्वालिटी नव्हती एकदम घाणेरडं प्रॉडक्ट होतं तेव्हापासून हूडा ब्रॅंडवरून माझा पूर्ण विश्वास उडाला त्यातले सिक्स शेड बिलकुलच गेलेले होते एकदमच घाणेरडे फ्लिपकार्डवरनं तीच पहिलं प्रॉडक्ट होतं जे की मला बिलकुल नाही आवडलं त्याचे चार्जेस पण जास्त होते आणि क्वालिटीवाइज इट्स टू बॅड व्हेरी बॅड